जी पहिली कलाकृती होती मानवाची ती खूपच चांगली आणि कोरीव आणि खरंच त्यामध्ये कसं जीव टाकला टाकून ते काम करायचे ते जीव टाकून कलाकृती करायची त्यामुळं त्यांच्यातून असं पाहताना असं वाटणार की हुबेहूब तो व्यक्ती उभा आहे किंवा ती कलेला महत्त्व असं आहे पण आता हे जे नवीन युगात जी आलेली आहे कलाकृती कम्प्युटराईझ त्याच्यामध्ये कसं की झटपट ते काम होतं पण त्यामध्ये ती मजा नाही जी पहिले कलाकृतीमध्ये ज्याला चार चार पाच पाच दिवस लागायचे आणि जे ते एवढं जीव टाकून काम करायचं तर ते ती मजा आता ह्या कम्प्युटराईजमध्ये या डिजिटलच्या कलाकृतीमध्ये आता ही मजा नाही राहिलेली आहे ती फक्त काम चालणे आणि काम फास्ट होणे यावर त्याचा भर आहे